आपल्याला एखादी व्यक्ती जर खूप टोचून बोलत असंन तर त्याचा आपल्याला अति ताणतणाव पडतो ज्यामुळे आपण तेच नेहमी विचार करत असतो एखाद्या शांते तसं आपल्याला शांततेत राहावं वाटते आपण एखाद्या घरी गेलो गच्चीवर जाऊन बसलं की आपण शांततेत आकाशाकडे पाहिलं की हळूच आपल्या डोळ्यामध्ये पाणी येते आणि तेच विचार आपल्या मनात राहतात तर ते विचार न करता मस्त छानपैकी आपण आपले आयुष्य जगायचे